भारतामध्ये महाराष्ट्रात खूप वातावरण बिघडलेलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाऊस पाऊसमध्ये उन्हाळा हिवाळ्यामध्ये दोन्ही पण येतात आणि आता महाराष्ट्रात वर्धा जिल्हा येते पाऊस खूप प्रमाणात जास्त आहे पावसाच्या प्रमाणे खूप रोग पण आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी न नद्यांना पूर पण आलेले आहेत कोणी वाहून गेलेले आहे लई ठिकाणी पावसापाई कोणाचा दुष्काळ पण झालेला आहे